माझे जवळपास दोन वर्षापासून विणकामाचे टेलरिंगचे काम सुरू आहेत त्या मला असं वाटते की आता मला दोन वर्षाचा अनुभव आलेला आहे मला असं वाटते की या व्यवसायामध्ये बाकीच्या व्यवसायांपेक्षा या व्यवसायात प्रॉपीट जास्त मिळते तसेच याचे फायदे आणि तोटे पण आहेत जसे की आपण तोटे बघू शकतो की मला पाठीचा त्रास मानेचा त्रास पायाचा गुडघ्यांचा त्रास इत्यादी आजार झालेले आहेत आणि यामधून या व्यवसायातून मला दिवसाचे हजार ते दोन हजार रुपये मिळत असतात ज्यामुळे माझे घर सुरळीत चालत असते